मला मैदानी खेळ खेळायला आवडतो मला हा खो खो खेळ आवडतो खो खोमध्ये अकरा खेळाडू असतात आणि त्यामधले तीन खेळाडू हे पळण्यासाठी असतात आणि नऊ खेळाडू हे बसण्यासाठी असतात आम्ही शाळेमध्ये खो खो खूप खेळायचो प्रत्येक आम्हाला शाळेमध्ये खेळाचा पण एक तास असायचा आम्ही त्यामध्ये खो खो हा खेळ खूप आवडीने खेळायचो प्रत्येक मुलीला पळण्याची संधी द्यायची आणि आम्ही त्यांना बाद करायचो कधी त्यांनी आम्हाला बाद करायचो आम्हाला मी खो खो हे एक एक तास आम्ही खूप खेळलेले आहोत एक एक तास प्रत्येक आमच्या टीमा पण खूप तयार झालेले होत्या आणि आम्ही दुसऱ्या पण शाळेमध्येे जाऊन खो खो खेळलेले आहोत